ओके सर तुम्ही सांगा मग कधी करायचं आहे किती करायचं आहे हां सर किती बी एच के हां सर एका एका भिंतीचे दहा दहा हजार लागतील कॉस्ट आहे तुम्हाला किती भिंती करायच्या आहेत हां मग एका भिंतीचे दहा हजार लागतील अशा मग तुमच्या भिंतीला ते तुमच्या म्हणजे एका रूममध्ये चार भिंत असतील ना मग अशा तीन रुमचे बारा म्हणजे म्हणजे तुमचे ऐंशी नव्वद हजार जातील सल्ला देणं माझ्या मते तुम्ही ना असं मग आहे हे लाईटमध्येच मारा कारण की लाईटमध्ये कसं जास्त असं ते आहेना म्हणजे त्रास पण नाही होणार डोळ्यांना दिसायला पण थोडं भारी वाटेल लाईटमध्ये तुम्ही ब्ल्यू घेऊ शकता नाहीतर लाईट रेड घेऊ शकता ब्राऊन वगैरे घेऊ शकता काय त्या काय किचनचं ते मग आहे किचनला काय छोटी असेल ना भिंत किचनचे एवढे नाही लागणार किचनचे म्हणजे ते भिंती पेक्षा अर्धी पाईप पकडा किचन मोठं आहे का तुमचं हां मग ठीक आहे ना मग मग बघू मग जेवढी भिंती तुम्हाला पाहिजे ती पण ती पण किचनलाच मग त्याची पण साईज तीच असेल

माझ्या मते एशियन पेंट बेस्ट असेल नाही नाही एशियन पेंट तुम्ही नाव ऐकलं असेल ना तुम्ही त्याची ॲड वगैरे पाहिली असेल ना नाही नाही जर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तुम्ही गुगल करा एशियन पेंटबद्दल माहिती काढा आणि मग त्यानंतर तुमचं जे काय असेल तुम्ही मला इन्फाॅर्म करा हां बरं बरं मला माझा हा नंबर आहे कॉन्टक्ट नंबर आहे त्याला मी तुम्ही यावर कॉल करा केव्हाही ओके हां ओके ओके